हॅलो कोण बोलतं आहे अच्छा काय प्रॉब्लेम आहे

काय एज आहे बच्चूचं तुमच्या दोन अडीच वर्ष आणि वजन किती आहे आठ किलो ओके तुम्ही जेवायला काय काय देता तिला दिवसभरात

फ्रूट्स देत नाहीत का हा मग नॉनव्हेज अच्छा अच्छा मग नॉनव्हेज जर घेत असेल तर मग तुम्ही तिला सूप देऊ शकता सूप झालं अंडी आहे बाकी कॉन्स्टिपेशनचा काही त्रास आहे का अच्छा वोमिटिंग तुमचं अंगावरचं घेत नाही ना घेते का ओके ओके आणखी काही त्रास आहे ह मग तुम्ही तिला तिचे आवडीचे पदार्थ देत नाहीत का ओके ओके तुम्ही काय करायचा दिवसभरातून तिला मॅक्सिमम टाईम देत जा आणि एका वेळी जेवढं खाते तेवढंच द्या असं जास्त फोर्स करू नका आ आणि प्रत्येक वेळी नवीन पदार्थ इंट्रोड्यूस करा आणि तूप जर घेत असेल तर मग दाल खिचडी केल्या त्यावर थोडंसं तूप असं देत जा दूध घेते का चालतं आहे तुम्ही एकदा ओ पी डीला या आपण डिस्कस करून मग तिला टॉनिक वगैरे त्याची गरज असेल तर मग चालू करूया चालतं आहे